वाशिम जिल्ह्यात सामाजिक कल्याण आणि विकासाशी निगडीत खूप सारे कार्यक्रम होत असतात आरे कॉलेज मोठं आहे तर त्या ठिकाणीही कार्यक्रम हॉलमध्ये घेतलेले जातात शिक्षणाविषयी म्हणजे मुलींनी कसं शिकलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे घरात सर्व व्यक्तींना कसं शिकवलं पाहिजे हे सांगितलेलं आहे शिक्षणाचे फायदे काय आपण शिकलो तर आपण काय करू शकतो काय बनवू शकतो हे सर्व शिक्षणामार्फत सांगितले जाते त्या कार्यक्रमामार्फत आरोग्यसेवेची सुद्धा खूप सारे कार्यक्रम होतात आपलं आरोग्य कसं राहावं किंवा लहान बाळाचं आरोग्य कसं राहावं बीमारीपासून आपण कसं दूर राहावं हे त्या कार्यक्रमामध्ये सांगितले जाते आता सरकारी हॉस्पिटलमधले जे सेवक आहे ते सर्व येऊन तिथे सांगतात कार्यक्रमामध्ये चांगली भाषण वगैरे करतात आणि गर गरिबी कमी करणे कमी करणे हे सुद्धा कार्यक्रम घेतले जातात आता काही जिल्ह्यांमध्ये काही गरीब लोकं असतात तर ती गरिबी कशी दूर करायची हे त्या कार्यक्रमामार्फत आम्हाला सांगितले जाते आणि विशेष म्हणजे महिला सबलीकरण महिला महिलांनी कसं राहिलं पाहिजे म्हणजे स्वतःचं रक्षण कसं करायचं किंवा आपल्या परिवाराचं रक्षण कसं करायचं आयु पूर्ण जीवनामध्ये कसं जगायचं कशापासून आपलं संरक्षण करायचं म्हणजे काही वाईट गोष्टीपासून सर्व त्या उपक्रमाद्वारे आम्हाला सांगितले जाते आणि जे आरोग्यसेवा आहे त्याच्यामधे मोफत र रक्तदान शिबिर वगैरे किंवा काही डॉक्टर वगैरे आहे ते फीज न घेता सुद्धा इलाज करतात